भारत देशामध्ये सध्या स्थितीत आमूलाग्र बदल पर्यावरणामध्ये दिसून येत आहे याचे कारण असे की अवैध जंगलतोड नदी नाले मोठ्या प्रमाणात खोदून काढणे पाण्याचा अती वापर करणे कारखाने याची वाढ वायूचे प्रदूषण जल प्रदूषण यामुळे ऑक्सिजन ॲमेझॉन वायूचे प्रमाण कमी डोंगराचे खोदकाम टेकड्याचा ऱ्हास मातीची धूप शेती अतिक्रमणमधील रसायन कमी झाले त्यामुळे सर्व दृष्टीने अवकळा आली आहे त्यामुळे उन्हाळा हिवाळ्यामध्ये असणे हिवाळ्यामध्ये पावसाळा येतो असे बदल आमूलाग्र झाले आहे आपण पर्यावरण समस्याचा सामना करीत आहो